आपल्याकडे सर आपले समुद्रातले पदार्थ ख मच्छी खाण्याचे पदार्थ आहे का तुमच्या इथं काय असतील तर सर माहिती सांगा ना आम्हाला कारण की सर मी टुरी म्हणजे बाहेरून आलेलो आहे सर गुजरातवरून मला म्हश् मच्छ सर मी बाहेरून आलो आहे गुजरातवरून मला कसं जर मच्छीचे खा खाण्याचे पदार्थ मला सांगा सांगा ना सर सजेस्ट करा मला ओके दादा अजून सर अजून त्याच्यातली सगळं समुद्रातली बेस्ट म्हणजे तुमच्या इथे जो मेनू काय आहे सर

नाही का सर तुमच्या बेस्ट मेनूमध्ये वाम मच्छी एकदम बेस्ट आहे सर ओके सर आता सर तुमच्या इथे सर रेडी काय आहे तुमच्या इथे आता हो का सर आणि फ्रेश एकदम मध्ये आता तुमच्या इथे काय आहे फ्रेश मच्छीमधून आता कोणती मच्छी आहे तुमच्या इथं ओके सर

ओके सर आणि ती चवीमध्ये सर कोणती बेस्ट आहे तुमच्या याच्यामधून आणि चवमध्ये टेस्टमध्ये कोणती बेस्ट आहे त्याच्यामधून तुम्ही जे सांगितल्याबद्दल ओके सर वाम पण चांगली आहे का आणि तू सर अजून तुमच्यामध्ये खेकडेच तर तुम्ही बोलले आहेत तुमच्या इथं आहे आणि प्लस अजून कोणकोणते तुम्ही बोललेले मला ओके सर आणि त्याच्यासाठी बेस्ट म्हणजे कोणते सर याच्यामध्ये सर तुमच्या या अशा अनुभवानी ओके तर सर समुद्रातले खेकडे बेस्ट आहेत ना ओके सर सांगा ना सर हो अजून सर ओके सर आता मला ना तुम्ही फिशबद्दल सांगा ना फिश वांग मच्छीबद्दल तुम्ही मला सांगा ना सर हो सर नक्की नक्की थॅंक्यू सर तुम्ही एवढा महत्त्वाचा टाईम दिल्याबद्दल चालेल सर टँक्यू